अगं एकदम मजेत तू सांग कशी आहेस अगं तुला पुरणपोळी नाही येत किती सोप्पी आहे ती अगं पुरण पुरणपोळी खूप छान बनवता येते आणि खूप सोप्पी आहे अगदी बिलकुल काहीच हे नाही आहे त्याला अगं बाई तुरीबिरीची नाही घ्यायची तुरीच्या डाळीची तर एकदम छान बनते म्हणा असा काही विषय नाही आहे बनते तुरीच्या डाळीची पण बनते मी तुला दोन्हीपण सांगते नाही शेंदरी रंगाची नसते तुरीची डाळ अगंबाई शेंदरी रंगाची नाही आहे ती मसुरची डाळ बोलली जाते नाही ग बाई हिरवी बिर्वी नाही अशी कुठली डाळ नको टाकू पुरणासाठी आ पिवळ्या रंगाची मोठी मोठी जी जाड असते ती चण्याची डाळ असते आणि जी पातळ असते ही पिवळ्या रंगाची ती तुरीची डाळ असते आणि तुरीच्या डाळीचं जेव्हा आपण पुरण बनवतो ती आपली बाळंतीणबाई असते ना तिला पण सुद्धा ती खाण्याच्या उपयोगात येते वा तुला भरपूर गरज पडणार आहे त्याची ह बघ त्याची हा मग बरं मग आता चण्याच्या डाळीची तू बघ कसं करायचं सगळ्यात पहिले चण्याची डाळ छान धुऊन घ्यायची पहिले तिला निवडायची नाही तर बिन निवडण्याची टाकून देशील छान ते निवडून घ्यायची आहे त्यात ते काळे काळे पोत्र असतात ते काढून टाकायचे छान निवडून घ्यायची त्याच्यानंतर तिला छान स्वच्छ धुऊन घ्यायची

बरं बरं आणि हो तिला धुऊन घ्यायची त्याच्यानंतर तिला कुकरमध्ये शिजवायला ठेवायची छान पाच सहा ते हे शिट्ट्या होऊ द्यायच्या त्याच्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर त्यामधलं पाणी पूर्ण असं सारून घ्यायचं पूर्ण गाळून घ्यायचं त्यामध्ये साखर टाकायची आणि त्याला खूप छान फेटायचं खूप शिजवायचं खूप शिजवत जायचं हा आणि आणि हो मी काय म्हणत आहे बघ ऐक आधी माझी रेसिपी ऐकून घे तू आणि त्याला छान असं उकळू द्यायचं त्याला छान असं साखर टाकून अगदी फेटून घ्यायचं खूप असं छान घट्ट शिजू द्यायचं त्याच्यानंतर मग त्याला मिक्सरमधून हा साखर टाकून फेटल्यानंतर त्याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आणि मिक्सरमधून काढल्यानंतर छान त्याला घट्ट होऊ द्यायचं छान असं आणि मग चपात्या लाटायचा छोट्या छोट्या आणि चपात्या लाटायच्या आणि त्याच्यामध्ये ते पुरण भरायचं आणि छान पोळपाटावर हळू हळू हळू हळू